पहिल्यांदा तर मी तर पहिल्यांदा ऑर्डर कन्फर्म झाले काय चेक करेन त्यांच्या त्यांचा ईमेल आय डी किंवा त्यांची काही नोटिफिकेशन आली आहे का त्याच्यावरून आपल्याला समजेल की आपला प्रोडक्ट म्हणजे बूट काय आपन जे मागवलेत ते कन्फर्म झालेत की नाही त्यामध्ये त्यांनी जर ट्रेकिंग नंबर पाठवला असं तर ट्रॅक करायचं त्याच्या त्याच्यानं आपल्याला माहिती मिळू शकते दुसरा इतर वेबसाईट त्यांची असते त्यांच्यावर लॉग इन केल्यावर म्हणजे आपले ऑर्डर खरेदी केले ला याच्या ऑर्डरची आपल्याला माहिती मिळते त्यांचा म्हणजे इतिहास भेटतो म्हणजे पूर्ण काय इन्फॉर्मेशन असतील त्या रिलेटेड किंवा आपण त्या ट्रेकिंग कसं करू शकतो या रिलेटेड इन्फॉर्मेशन भेटते नंतर ते आपल्याला जर याची अधिक माहिती असेल म्हणजे आपली ऑर्डर कुठपर्यंत आली त्यासाठी ते एक ट्रॅकिंग नंबर देतात त्या ट्रॅकिंग नंबरवर जाऊन त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन टाकून मग आपल्याला ते ट्रॅकिंग समजते म्हणजे कुठपर्यंत आपली ऑर्डर आले कधीपर्यंत आपल्याला प्लेस होईल आणि अजून किती दिवस लागू शकतात ह्या रिलेटेड माहिती भेटते त्याच्यानंतर जे त्याच्यानंतर त्यांच्या त्या वेबसाईटवर आपण जे ऑर्डर टाकू तिथे ग्राहक क्रमांक असतो तिथे ग्राहक सेवा असते तितं आपण संपर्क केल्यावर जे कोण ऑर्डर किंवा घेऊन येणार असेल डिलिव्हर बॉय त्याचे त्याची संपर्क तिथे गेला असतो त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्याची इन्फॉर्म त्या प्रॉडक्टबद्दल इन्फॉर्मेशन घे मिळू शकते म्हणजे कुठपर्यंत आलं आहे प्रोडक्ट असं त्याच्यानंतर सोशल मीडिया चॅनल त्यांचे सोशल मीडिया चॅनल असे आहेत त्यांचे ते आहेत त्यांच्या याच्यावर पण सुद्धा आपण डायरेक्ट आपलं प्रोडक्ट आणि आपली आय डी टाकली तर आपल्याला प्रोडक्ट कुठपर्यंत आपल्याला आ कुठपर्यंत आला आहे किंवा कुठपर्यंत आपल्याला रिसी रिसिव भे भेटू शकतो म्हणजे घरपोच येऊ शकतो का एवढी स्थितीत आहे का याची सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाते तिथे ते त्याच्यावरून ते सोपे पडते